स्वयंपाक करणे हे फक्त स्त्रियांचेच काम नाही कधी कधी पुरुषांनी पण स्वयंपाक करायला हवा कारण प्रत्येक काम हे स्त्रीने आणि पुरुषांनी वाटून घेतले पाहिजे तर आमच्या घरातले पुरुष फक्त जेवण करतात ते कधीच स्वयंपाक बनवत नाहीत तर मला असे वाटते की कुटुंबातल्या प्रत्येक पुरुषांनी स्त्रीला मदत करणे हे आवश्यक आहे त्यांनीही स्वयंपाक करणे करायला पाहिजे आणि केलाच पाहिजे त्यांना पण काही यायला पाहिजे म्हणून पुरुषांनी देखील स्वयंपाक करणे आवश्यक आहे